हाय रंजना हॅलो हां अगं हां हां अगं मला आज निमगांवकर मॅडमनी बोलवलेलं होतं आणि त्या म्हणाल्या होत्या की तुला पण त्या बोलावणार आहे तर बोलल्या का तुझ्याशी काही आपलं आपल्या स्नेहसंमेलनाबद्दल या वेळेस अगं पण ते द दरवेळेला हुकुमी एक्के म्हणून त्या आपल्याला पकडतात पण त्यामुळे काय होतं बाकीचे सगळे जण कामातून सुटतात दरवेळेला आपल्या गॅदरिंगचं स्नेहसंमेलनाचं आपणच दोघींनी करायचं असं ठरलेलं आहे तर आपण जाऊ दे पण त्याच्यात हो ते आहे म्हणा मुलांमध्ये मिक्स होणं वगैरे इतका मस्त आनंद असतो ना हां ऐक ना पण आता आपण मग कार्यक्रमांची रूपरेषा काय काय ठरवायची ते आणि कुणाला काय काय जबाबदारी द्यायची ते जरा चॉक आऊट करूया का त्याचं ते दे आणि आणि मुख्य मुख्य म्हणजे ते पाहुणे आहेत ते वेळेवर येणं महत्वाचं आहे मागच्या वेळला तुला आठवतं ना जवळजवळ दीड तास उशीर झाला त्याला आणि इतका तो कार्यक्रमाचा खरं केयॉस खूप झाला

हे बघ हे बघ आणि नाही पण जाऊ दे पाहुण्यांना ठरवायचं काय आहे ते अर्थातच उच्च स्तरावर त्याचा निर्णय घेतील आपण त्या फंदात नको पडूया पण मुलांचे काय काय कार्यक्रम बसवायचे ते आधी निश्चित करूया हां हो हो हो खरं आहे खरं आहे

नाही नाही ते खरं आहे अगं काही काही मुलं इतकी लाजतात ना म्हणजे भिडस्त स्वभावामुळेच ते खरं खरंच मागे राहतात त्यांना आणि पुढे पुढे करणारी आहेत ती मग पुढे स मंचावर जातात असं होतं तर नाही तू म्हणालीस तसं आपण व्यवस्थित त्याचं स्कॅनिंग स्क्रिनिंग करूया मुलांचं आणि मला वाटतं म्हणजे खरं सांगायचं तर आता तो एक छोटासा पाचवीतला तो मुलगा आहे मला नाव आता त्याचं आठवत नाही बघ तो छोटासा घाऱ्या डोळ्यांचा आहे ना तर एकदा मी ऑफ पिरियडला तिथे गेलेले होते त्यांच्या त्यांच्या शिक्षिका आल्या नव्हत्या म्हणून अगं काय सुंदर गाणं म्हणतो तो पण तो हां म्हणा आत्ता तो पाचवीतच आहे म्हणून मी या या पूर्वी नसेल म्हणलं आता ती नवीन त्यांची बॅच आलेली आहे तर मी तुला त्याचं नाव नंतर मला आठवलं की सांगते पण तो एक छान गाणं म्हणणारा आहे तर मला वाटतं शिस्त वनामध्ये आपण त्याला सामील करून घेऊया हां आणि हां आणि मुख्य म्हणजे आपल्या शाळेची वाद्य नीट स्वरूपात आहेत ना अजुन ते पण बघायला लागेल पेटी वाजवणारी आणि तबला वाजवणारी मुलं आहेत आपली ती ती आहेतच आणि ती साथ देतीलच आणि त्यांना म्हणजे ती नेहमीच अगदी उत्साहाने भाग घेतातच त्याचा प्रश्न नाही आणि

आणि माझ्या डोक्यामध्ये अजून एक आयडिया आहे की गीत रामायणावरचा पण एक कार्यक्रम यावेळेला बसवूया का म्हणजे तो तो माझ्या डोक्यात असा बऱ्याच दिवसापासून होतं ए ए थांब थांब था ए मी तुला थोड्या थोड्या वेळाने फोन करते आत्ता जरा जरा माझी बेल वाजली दूध दूध ठेवलेलं ऊतू चाललं आहे थांब मी नंतर करते फोन तुला ओके पण बोलूया आपण नक्की मला तुझ्याशी बोलायचं आहे या या चल बाय बाय बाय